वर्धा नागपूर धुळे गोंदिया भंडारा कोल्हापूर अमरावती जळगाव लातूर नांदेड नाशिक पालघर पुणे रत्नागिरी सातारा सोलापूर यवतमाळ सांगली रायगड धाराशिव